नमस्कार बोला इंडिगो एअरलाईन्स तुम्ही आत्ता कुठून आलात मॅडम कुठल्या फ्लाईटने आलात तुम्ही हो हो इंडिगोहून आलात तुम्ही परंतु कुठल्या गावावरून आलात तुम्ही कुठल्या शहरातून पुण्यात पोचलात तुम्ही सॉरी दिल्लीहून

बरं असं जनरली होत नाही मॅडम व्हेरी सॉरी तुम्हाला असा अनुभव आला याबद्दल परंतु आमच्याकडे अशा प्रकारचं मिसिंग बॅगेजचं प्रमाण खूप कमी आहे तरीसुद्धा तुमचा पी एन आर नंबर तुम्ही मला पाठवू शकता का पी एन आर नंबर तुम्ही मला सांगा त्या पी एन आर नंबरवरून मी ते बॅगेज ट्रेस करायचा प्रयत्न करतो दिल्लीच्या आमच्या कंट्रोललाही मी विचारेन फोन करून आणि इथल्याही एअरपोर्टवरती जे आमचे सगळे स्टाफ आहे त्यांच्याकडेही चौकशी करीन आणि तुमचा पत्ता मला तुम्ही सांगा माझं ऑफिस आहे इथे तळमजल्यावरतीच एअरपोर्टच्या इंडिगोच्या ऑफिसमध्ये या तुम्ही आणि ऑफिसमध्ये येऊन मला हे सांगा की तुमचा पी एन आर नंबर कुठला होता म्हणजे तुमचा बोर्डिंग पास जो आहे तो मला दाखवलात तर त्याच्यावरून मला तुमचा पी एन आर नंबर मिळेल आणि त्याच्यावरून मी तुमचं बॅगेज ट्रेस करू शकेन आणि तुमचा पत्ता मला देऊन जा आमच्या पॉलिसीप्रमाणे आम्ही चोवीस तासाच्या आत ती बॅग रिकवर करून तुम्हाला घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो तुम्हाला आलेल्या अनुभवाकरता खरोखर आयम रिअली सॉरी परंतु असं होतं कधीकधी बऱ्याच दिल्लीसारख्या एअरपोर्टवरती जिथे खूप ट्रॅफिक असतो तिथे काही वेळा ते असं सामान मिस्प्लेस होऊ शकतं असं घडलेलं असू शकतं कुठल्या प्रकारची बॅग होती मॅडम कुठल्या बॅग होती आणि काय त्याच्यामध्ये काही सामान पर्टिक्युलर सांगू शकता तुम्ही अच्छा बरं

बरंं नाही त्याच्याबरोबरीनं तुम्ही जेव्हा आमच्या काउंटरवरती तुमची बॅग दिली होती तेव्हा आमच्या स्टाफनी त्याला पट्टी लावलेली तुम्ही पाहिली आहेत ना ती जी आमची नेहमी प्रत्येक बॅगला जी एक लांबलचक पट्टी लावली जाते ती पट्टी तुमच्या बॅगला लावलेली तुम्ही पाहिली आहात ना ठीक आहे मग तर काहीच अडचण येणार नाही कारण की आमच्या त्याच्यात ट्रॅकिंगचे कोड्स असतात त्याच्यावरती तुम्ही या ऑफिसला तुमचे सगळे डिटेल्स द्या माझ्याकडे आपण याचा छडा लावू लवकरात लवकर ओके मॅडम वेलकम मॅडम